मला नवीन नवीन रेसिपी शिकायला खूप आवडतात कारण की मला नवीन नवीन रेसिपीज खाण्याचा छंद आहे त्यामुळे मी ते शिकून ते बनवण्याचा प्रयत्न करते त्यासाठी मी यूट्यूब चॅनल्सचा वापर करते यूट्यूब चॅनलवरती मधुरा रेसिपी ह्याच्या व्यतिरिक्त संजय कुमारचे शोज असे वेगवेगळे शोज येतात ज्यामध्ये नवीन रेसिपीबद्दल सांगितल्या जाते माहिती दिली जाते आणि ही जी माहिती आहे ही खूप सारे लोकं आहेत जी बघतात आणि बघून शिकण्याचा प्रयत्न करतात तर त्याचप्रकारे मीसुद्धा ह्या नवीन रेसिपीज ह्या शोमधून बघून शिकण्याचा प्रयत्न करते आणि ते मला खूप आवडते ही माझी हॅबिटस् आहे